आम्ही सर्व प्रकारची पुस्तके वाचलेले आहे मी माझ्या स्वतःनी पण पुस्तके वाचले आहे तर फोनवर सर्च करून सुद्धा मी पुस्तके वाचले आहे तर काही आता एक कंपनी निघाली आहे जसे की काही त्यांला म्हटलं की ही ही कविता लावा किंवा हे हे पाठ लावा तर त्यांनी ते पाठ लावतात व स्वतःच वाचून दाखवते फक्त आपल्याला ऐकावं लागतं